हां मॅडम मी आत्ताच मुंबईहून आली आहे इथे विजिट करायला पुण्याला आणि मला असं पाहिजे होतं की इथे कु कुठे कुठे म्हणजे काय बघण्यासारखं आहे म्हणजे मला शक्यतोवर नाटक वगैरे किंवा आर्टिस्ट लोक यांच्याबद्दल माहिती पाहिजे होती हां बरोबर बरोबर हां हां बरोबर हा ओके ओके हो हो बरोबर हां लाल महाल वगैरे पण मी ऐकलं आहे म्हणजे बरोबर बरं बरोबर हो हो बरोबर हां बरोबर होय हो हां बरोबर

ओळखलं नाही

मला असं आणि एक समजलं की भीमसेन जोशींनी एक रात्रभर चालणारी एक काही तरी म्युझिकसाठीचं काही तरी हे सुरू केलं होतं ते त्याच्याबद्दल थोडीशी तुम्ही मला माहिती देऊ शकाल का हां नवीन झालं आहे हो हो बरोबर हां हां हां होय होय सवाई गंधर्व तुमच्याकडे होतो असं मला कळलं आणि त्यासाठी कुठून कुठून लोक येतात दोन तीन दिवस तो कार्यक्रम चालतो त्यामुळे त्याच्याबद्दल मला थोडंसं सांगू शकाल का सवाईबद्दल हो बरोबर हो बरोबर हो कानांना पर्वणी असते

मानाचं हे आहे म्हणजे आणि मला असं कळालं की फक्त गायन नाही तर तिथे डान्सर्स पण येतात म्हणजे सुचेता भिडेचा चाफेकर ह्यांचं नृत्य होतं त्यांचे शिष्य तिथे म्हणजे आपली कला सादर करतात हे हे बरोबर आहे का जे मी ऐकलं आहे ते हां हो ओक्के नक्की नक्की नक्की ओक्के थँक्यू